हॅलो कचरा व्यवस्थापन समिती आहे ही मी प्रमोद भोयर बोलतो आहे मानस मंदिरमधनं आमच्या मोहल्ल्यामध्ये तुमची कचरा जमा करणारी गाडी ही अनियमित येत असते तुमच्या त्या माणसाला मी सांगितलं की तुला दर दोन दिवसाआड गाडी पाठवायची तर तो हो म्हणतो पण प्रत्यक्षात कधीकधी चार दिवस होऊन जातात पाच दिवस होऊन जातात पण तो गाडी काही आणत नाही नियमितपणे आम्ही वाट पाहात राहतो की आत्ता दुसरा दिवस आहे आज गाडी येणार आणि आपण त्यात कचरा टाकणार आमचा अमूल्य वेळ आम्ही त्या कचरा गाडीची वाट पाहण्यात घालवतो पण कचरावाला गाडी घेऊन येत नाही आणि त्यामुळे काय झालेलं आहे आता तर गेले पाच सहा दिवस झाले आहेत आमच्या या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे दुर्गंधी सगळीकडे पसरली आणि त्यावर माशासुद्धा झालेल्या आहेत तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की त्या पाण्यामध्ये डास मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत डेंगूचेसुद्धा पेशंट या मोहल्ल्यात वाढलेले आहेत एक मरणाच्याच वाटेवर आहेत या सगळ्याकरता तुमचं व्यवस्थापन कमिटी जबाबदार आहेत हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्ही ताबडतोब नियमितपणे एक गाडी पाठवा अशी तुम्हाला प्राधिकरणाला विनंती आहे